हॅलो हॅलो हा ट्रॅवल एजन्सीकडून बोलत आहे का हा आमची ट्रिप जाणार होती

हां मी केला आहे सिंधुदुर्ग

हां पंधरा तारखेला पंधरा डिसेंबर हा टायमिंग सकाळी दहा वाजता आमचं लोकेशन संगमनेर

हा काय तुमच्या बसच्या काही सुविधा

हां बोला बोला बोला आणि जर अचानक जर आम्हाला स्पॉट वाढवायचे ठरवले तर तुम्ही करू शकता का आम्ही पंधरा मेंबर आहोत

आणि तुमचे स्पॉट नाश्त्याचे फिक्सर असतं का आम्ही ठरवायला लागतं आहे

हो हात नं आमचे आम्ही जर लवकर आवरले तर पुढचे पण आम्ही स्पॉट ठरवू शकतो तीन दिवस तीन चार दिवस

हां हां अजून

हा इन्फॉर्मेशन नाही इन्पो स्पॉटबद्दल हा त्या स्पॉटवरती जायला किती टाईम लागेल

बरं बरं सर तर मग चालेल आम्ही ना आमचं सगळं सर्वांचे रजिस्टेशन नावं वगैरे सगळं करून टाका आमची हो आणि आम्ही पण आहे ना आमची इन्फर्मेशन सगळ्यांची इमेल आय डी वगैरे सगळं पाठवून देतो

अच्छा